हॅलो सर आम्ही अलीकडे सरकारी अधिकाऱ्यांशी आमचा निवासी पत्ता अपडेट केला आहे तसेच आम्हाला ऑनलाईन बिलिंग पत्तादेखील अपडेट आहे का याची खात्री करून घ्यायची होती सर हां ठीक आहे ठीक आहे हां तर हा सर

ओके सर आम्ही आत्ताच परवा घेतले सर हो काही इश्यु आल्यामुळे त्यामुळे सर करून घेतलं ओके सर मला बघायचं होतं की माझं ऑनलाईन बिलिंग पत्ता हे अपडेट आहे का ओके सर तर मला अपडेट करण्यासाठी काय करावं लागेल सर ओके सर प्लीज सर मला अपडेट मी तुमच्याकडे अपडेट करण्याची विनंती करते सर ओके सर प्लीज सर माझं लँडलाईन बिलिंग पत्ता अपडेट करून द्या